बाईक चालवताना म चालवताना मनात वेगवेगळ्या प्रकारच्या भावना येऊ शकतात त्याच्यामध्ये स्वतंत्रता आणि मुक्ती बाईक चालवताना स्वतःच्या वेगाने आणि इच्छेनुसार फिरण्याचा अनुभव मिळतो त्यामुळे अनेकदा बंधनमुक्त आणि स्वतंत्र असल्याची भावना येते त्याच्यानंतर रोमांच आणि उत्साह वेग आणि वाऱ्याचा अनुभव वेग एक वेगळाच रोमांच निर्माण करतो खास करून जेव्हा तुम्ही निसर्गरम्य रस्त्यावरून किंवा घाटमार्गावरून गाडी चालवता तेव्हा एक वेगळा उत्साह असतो एकाग्रता आणि शांतता बाईक चालवताना तुम्हाला रस्त्यावर आणि आजूबाजूच्या वातावरणावर लक्ष केंद्रित करावे लागते त्यामुळे विचार बाजूला राहतात आणि एक प्रकारची शांतता अनुभवायला मिळते निसर्गाशी जोडणी कार किंवा बसमध्ये बसून प्रवास करण्यापेक्षा मोटरसायकलवर तुम्हाला हवा सूर्यप्रकाश आणि आजूबाजूच्या परिसरचा थेट अनुभव मिळतो त्यामुळे निसर्गाशी एक खास जोडणी जाणवते